आपले जे स्थानिक धर्म किंवा आपल्या धर्माचे शि शिकवणी आहे त्यानुसार आपल्याला सांगितलं जातं की आपण कसं वागावं कसं रहावं बोलावं कसं इतरांचा आदर करावा परंतु आज आपण जो समुदाय बघतो आहे तो त्या शिकवणींकडे आप त्या नैतिक मूल्यांकडे लक्ष देत नाही आहे जसं की आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे मोठ्यांचा आदर केला पाहिजे परस्त्रीला आपल्या स्र बहिणीप्रमाणे मानलं पाहिजे आईप्रमाणे मानलं पाहिजे पण आज आपण बघतो आहे का अगदी महिलांना आई बहिणीप्रमाणे बघणं तर दूर त्यांचा इतका अन्याय त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे आपली संस्कृती आपल्याला असं सांगत नाही आपली शिकवण अशी नाही परंतु समाज त्याच्याकडे लक्ष देत नाही मूल्यांचा कोणीच विचार करत नाही त्यामुळे मूल्यांचा ऱ्हास झालेला आपण बघत आहोत